हॅलो हॅलो हां जय आंबे स्टेशनरी बोलत आहे काय हां मी सेल्समन ऋतुजा कदम बोलते सर मॅडम तुम्हाला आठवते काय तुम्ही आमच्याकडून वस्तू घेत आहे हात स्टेशनरीच्या हां दरवेळेला तुम तुमच्याशी बोलणं होतं आहे

हां हां हां हां संपले आहेत ना ते आता मॅडम मी एक मी एक काम करते आता जी मी व्याद यादी वाचणार आहे त्यामध्ये तुम्हाला महिन्याभरासाठी किती नग लागतील ते सांगा मग तुम्हाला मी ऑफर सांगते या महिन्याची काय चालू आहे ते लिहून पण घेते काय हां चालते मी तुमचं नाव तुमच्या भावाच्या नावानेच करते मी सूरज कांबळे हां नाव हां चालतं आहे मग तुम्हाला आत्ता वही किती पाहिजे आहे

तीन डझन हां आणि दोनशे पानी वह्या किती हव्या आहेत हां चालेल आणि सगळं आपण टॅली करताना ना कमी करूयात की डिस्काउंट देऊयात तुम्हाला हां आणि अंकलिपी किती पाहिजे आहे तुम्हाला हां आपण सुट्या घेतो आहे तसं काय नाही प्रॉब्लेम चालेल चालेल आणि आत्ता तुम्हाला जेल पेन किती पाहिजे आहेत एक मोठ्ठा बॉक्स दहा डझनचा एक बॉक्स बास चालेल आणि श गि हां ळा हिरवा तीन असे तीन कलर आहेत आपल्याकडे आणि लाल पण आहे जेलचा तुमची मागणी असल्या आपण एक बॉक्स देऊन बघूया संपला तर मग नवीन आणि एकदा देऊया चालेल आता मी पुढं जाते पेन्सिलमध्ये नटराजची किती बॉक्सं अप्सराचे किती आणि कॅमलिनची किती सांगत आहे तुम्ही

हां हां चालेल चालेल लीडच्या पेन्सिल लागणार आहेत तुम्हाला हां म्हणजे दहा डझनचा एक बॉक्स बास होईल तुम्हाला हां चालेल मग आहेत मग ते किती डझन पाहिजे आहे हां मग चालते शंभरचा एक बॉक्स आहे आणि दुसरा शंभर पेन्सिलचा बॉक्स घेतला की मॅडम आपल्याकडं मॅजिक पेन्सिल मिळते एकूण पंचवीस मॅजिक पेन्सिल मिळतात ह्याच्यासोबत मग मुलं पण आकर्षित होतील ही तू ऑफर बघितल्यानंतरनं हां छोट्या डायरीज पण आहेत आता पुढं तुम्हाला कोणती पाहिजे आहे कॅमलीनची की क्लासमेटची पाहिजे आहे हां चालतं आहे मग त्या मॅडम सात रुपयाला एक पडतील त्या आमच्याकडं तुम्ही जर का दोन डझन घेतला तर पाच रुपयाला एक पडेल चालेल मग चालेल मग एवढं बास का आणखीन काही नवीन ॲड करायचं आहे तुमच्यामध्ये हां प्राण्यांचे स्टिकर्स आपण इमीजजेस जसे तुम्हाला देतो दोन दोन सगळे सेट ते देतो मग चालेल मग

हां आणि ऑफर तीच सांगायची होती की तुम्हाला आता जर का शाईचा पेन आपण आता कोण वापरत नाही आहे मग त्याच्यासाठी मग कंपनीनं खास सुविधा काढले आहेत शाईचे पेन त्यांनी पंचवीस रुपयाचा पेन त्यांनी आता पंधरा रुपयाला केलेला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला एक मॅजिक पेन्सिल देखील मिळणार आहे मग जर का ही ऑफर जर तुम्ही दुकानात ठेवली आहेत तुमच्याकडून खूप खप झाला तर पुढच्या वेळेला त्यांनी दहा बॉक्सं त्यांनी तसेच देणार आहेत म्हणजे प्रत्येक बॉक्समध्ये एक असे पेन त्यांनी देणार आहेत फ्रीमध्ये जर का संपले ह्या वेळेला तर मग तुम्ही घेणार ऑफर चाल चालेल ना मग नक्की मग सगळी डिलिवरी मॅडम कधी करू देत रविवारी का सोमवारी असू देत मग सोमवारी किती वाजता म्हणजे दादा कधी असतात दुकानात हां चालते मग आमचा मुलगा येईल तिथे अकरा वाजता तुम्हाला आणि फोन करेल हां आणि काही घ्यायला वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर मला पुन्हा फोन करा तुम्ही चालेल